काम करताना विरंगुळा म्हणून गाणी ऐकणं हा आमच्या रोजच्या आयुष्याचा भाग आहे पूर्वीपासून रेडिओ टेपरेकॉर्डर सी डी प्लेयर किंवा आता मोबाईलच्या माध्यमातून गाणी ऐ ऐकणं हे आमच्या घरी रोजच चालू असतं यात प्रामुख्याने हिंदी किंवा मराठी गाणी ऐकली जातात सकाळच्या वेळी प्रामुख्याने भक्तिगीतं ऐकली ज जातात त्यानंतर जुनी हिंदी गाणी दुपारी जेवणादरम्यान जुनी मराठी गाणी संध्याकाळी मराठी भावगीतं अशी विविध प्रकारची गाणी आमच्या घरी ऐकली जात असतात यात माझ्या आईवडिलांना खासकरून जुनी तर मला नव्वदच्या दशकातील हिंदी गाणी प्रामुख्याने आवडतात गाणी ऐकत ऐकत काम करताना एक वेगळाच उत्साह जाणवतो व कोणतंही काम करायचा कंटाळा येत नाही तसं अजिबात जाणवत नाही त्याशिवाय आमच्याकडे ग्रामीण भागात शेतकरी शेतीची लावणी करताना काही स्थानिक लोकगीतं म्हणत काम करत असतात त्यात प्रामुख्याने महिलांचा सहभाग असतो तसंच पिकाची कापणी क करतानाही अशाच प्रकारे स्थानिक लोकगीतं म्हटली ज जातात त्याशिवाय गावांमध्ये होणाऱ्या लग्नांदरम्यान हळदीसमारंभ तसेच बारशाच्या वेळीही ज्येष्ठ महिला पारंपरिक ओव्या तसंच स्थानिक लोकगीतं गात असतात